मी स्वयंपाक करण्यापूर्वी सर्वात आधी ओटा साफ करून ठेवते आणि गॅस साफ करून ठेवते भांडी जवळ घेऊन घेते आणि इतर जे पण मला साहित्य लागते ते मी स्वतः समोर घेऊन बसते भाज्या जे भाज्या स्वच्छ धुवून घ्या घेते मी आधी आणि मसाले मसाले पण घेऊन बसते आणि भाज्यांना स्वच्छ धुवून कापून व्यवस्थित सोयीप्रमाणे लावून ठेवते कारण आपण स्वयंपाक करतावेळेस आपल्याला डिस्टर्ब न होवा म्हणून आपण सर्व वस्तू सोबत ठेवली तर आपल्याला स्वयंपाक करायला पण छान वाटते आणि त्या ते छान बनलं पण पाहिजे त्याकारणानं भाज्या कापून व्यवस्थित एकसोय लावून ठेवणे मसाले मसाले पण एकसोयीत ठेवणे आणि मग त्याप्रमाणे आपण ते वस्तू वापरू शकतो कारण एखादी वस्तू अगर आपण नाही घेतली तर पण मग तो लक्ष आपला दुसरीकडे जाते त्या कारणाने ते वस्तू आपल्या जवळ राहिली तर ते छान राहणार म्हणून आपण एकसोय तेच वस्तू लावून ठेवली आहेत की नाही हे चेक करते मी आधी आणि मग स्वयंपाक सुरू झालं की सोयीप्रमाणे एकएक वस्तू मी यूज करते आणि स्वयंपाक करते कारण ते केलं की आपल्याला ते सर्व जमते अगर आपण एखादी वस्तू विसरलो तर आपल्या स्वयंपाकामधून मग नि मन निघून जाते की बा हे वस्तू मी का बरं सोबत ठेवली नाही आणि एखादी वस्तू नाही राहिली तर मी मग ते त्याच्यामध्ये ॲडजस पण करते भाज्या व्यवस्थित कापून घेते कारण भाज्या व्यवस्थित कापून राहिल्या की आपण त्याचा यूज छान प्रमाणे करू शकतो मसाले भरपूर आपण आपला डब्बाच राहते मसाल्यांचा ते आपण मलसाल्यांचा डब्बा यूज करतो आणि असे फारसे गोष्टी आपण सोबत ठेवतोच कारण आपल्याला जे कामी लागते